राज्यातील क्रीडा क्षेत्रामधील काही खेळाडू असतात त्या खेळाडू च्या आरोग्याचे जे प्रश्न आपले जे कमिटी असते ते कसे अशा प्रकारे हा हॅ हँडल करतात की ए त्यांचे जे तंदुरुस्ती असते किंवा त्या लोकांची जी ध्यान साधना असते किंवा त्यांची काही प्रश्न असतात काही गोष्टी असतात ते सॉल्व केल्या जातात या कार्यातून आणि त्यांचे आरोग्याची तपासणी पण केली जाते प्रत्येक खेळाडूच्या प्रत्य प्रत्येक एकेका खेळाडूचं पूर्ण अभ्यास त्यांचा असतो आहे त्या काय त्या व्यक्तीचं आपलं पॉइंट आहे क लो पॉइंट आहे किंवा प्लस पॉईंट आहे मायनस पॉईंट आहे ते त्याच्यातून ते एक्झाममधून सॉर्ट आउट करतात